भारतात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत तसं बघायला गेलं तर खूपच खेळ आहेत प्रत्येक राज्याच्या जशा वेगवेगळ्या भाषा आहेत तसे वेगवेगळे खेळ आहेत आणि आधीच्या काळात हॉकी आपला राष्ट्रीय खेळ होता पण आता तो तसा म्हणता येणार नाही कारण ते खेळण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे हल्लीच्या काळात सगळ्यात जास्त क्रिकेट फेमस आहे म्हणजे खूपच जास्त फेमस आहे वेगवेगळ्या टुर्नामेंट्स होत असतात टी ट्वेंटी आय पी एल वगैरे पण महाराष्ट्राचा जो खेळ आहे ना कबड्डी तो आंतरराष्ट्रीय लेवलला न्यायची गरज आहे कुस्तीपटू किंवा अजून काही असे खूप खेळ आहेत जे आंतरराष्ट्रीय लेवलला नेण्यासारखे आहेत कबड्डीसारखा खेळ तर नेलाच पाहिजे कारण अजूनपर्यंत तो एवढा फेमस नाही झाला आहे पण तो फेमस होण्याच्या लायकीचा आहे आमच्या महाराष्ट्रातला तो एक खूप फेमस असा खेळ आहे म्हणजे कबड्डी हे प्रत्येक शाळेत शिकवलाच जातो सगळ्या मुलांना आणि कबड्डीचे वेगवेगळे मॅचेस पण भरवले जातात आता तर काय टी वीवर पण मॅचेस यायला लागल्या आहेत मग ते आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला काही हरकत नाही असे माझे म्हणजे माझं मत आहे एवढंच सांगायचं होतं मला बाकीचं तुम्ही बघा